आपली संस्कृती विविधतेने नटलेली आहे आणि भारतातील तर विशेषच वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्या संस्कृती बघायला मिळतात पण बहुतांशी जे प्रथा आहेत रीति रिवाज आहे त्याच्यामागे ना काही ना काही कारण वैज्ञानिक कारण आहे अर्थात आता आपण ते धर्माच्या नावावर हे करतो पण आता साधं रांगोळी काढणं प्रत्येकाने आपल्या अंगणात सकाळी उठून झाडलोट करून छानशी रांगोळी काढावी याने काय होतं सुबत्ता येते प प्रसन्नता वाटते वगैरे असं तर आहेच पण असं म्हटलं जातं की त्या रांगोळीमुळे जे त्रासदायक किडे किडे किंवा कीटक आहेत ते पटकन घरात येत नाही कारण ती जी रांगोळी आहे त्यांच्या ती अंगाला स्पर्श करते आणि ते माघारी जातात तर असंही एक म्हणतात त्यानंतर कपाळाला कुंकू लावणं तर हे एक आपलं जे आज्ञाचक्र आहे त्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्यासाठी मदत करतं आणि म्हणून आपल्याकडे कुंकू लावलं जातं त्याच्या मागे हे एक वैज्ञानिक कारण आहे आता आपण पूजेला मंदिरात जातो जे लोक नास्तिक आहेत त्यांना ते चुकीचं वाटतं किंवा याने काय मिळतं वगैरे असं आहे पण याच्यामागे एक सायकॉलॉजिकल रिझन किंवा आपण मानसशास्त्रीय विचार केलेला असतो की आपण जेव्हा देवळात जातो पा पायरीला हात लावून नमस्कार करतो नतमस्तक होतो आणि तिथली जी ऊर्जा असते मंदिरातली जी ऊर्जा असते पवित्र सकारात्मक ऊर्जा असते त्या ऊर्जेचा परिणाम नकळत आपल्या मनावर होतो आणि आपल्याला शांत वाटतं मनातले ताणतणाव निघून जातात आणि मग जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्या काही ज्या समस्या असतील त्या समस्यांवर आपल्याला त्या मनस्थितीमध्ये मार्गही सापडतो आणि म्हणून मंदिरात जावं नियमितपणे जावं असं मला वाटतं त्यानंतर उपवास आता उपवास आपण का करतो तर त्याच्या मागेही शास्त्रीय कारण आहे की आपण सतत आठवडाभर खात असतो हा दिवस सकाळ दुपार संध्याकाळ रात्री वगैरे खात असतो तेव्हा या शरीराला शरीरामध्ये जी यंत्रणा आहे पचनसंस्थेची तिला एक थोडासा आराम मिळावा त्यासाठी उपवास आवश्यक आहे सगळ्याच धार्मिक प्रथा ज्या खरोखरच्या आहेत त्याच्या मागे वैज्ञानिक कारण आहे पण अलीकडे काही लोकांनी त्यात आणखी भर घालून या प्रथा किंवा तो विशिष्ट धर्म म्हणजे कर्मकांड हे इथपत नेऊन ठेवलेलं आहे म्हणून बऱ्याचशा आजकालच्या पिढीची या गोष्टीबद्दल एक त्यांच्या मनात नाखुशी असते किंवा एक नकारात्मक भावना असते पण हेच जर का सुटसुटीत असेल त्याच्या मागची विचारधारा काय आहे शास्त्रीय कारण काय आहे मानसशास्त्रीय कारण काय आहे हे आपण जर समजून सांगितलं ना तर नक्कीच आजच्या पिढीला पण या प्रथा पाळायला नक्कीच आवडेल